निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध अनेक स्थळे आहेत त्यातले राधानगरी धरण दाजीपूर धरण अभयारण्य आंबोली धबधबा सावडाव धबधबा बर्कीचा धबधबा पावसाळी दिवसात प्रवाही असतात तिथे भेट देणे एक वेगळा अनुभव असतो याशिवाय वेगवेगळी मंदिरे आहेत जसे की महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा मंदिर नरसोबाची वाडी औदुंबर खिद्रापूर आदमापूर नंदवाळ प्रतिनंदपू नंद पंढरपूर म्हटलं जातं असे अनेक देवस्थाने आहेत या असे वेगवेगळे गडकिल्ले आहेत पन्हाळा विशाळगड रायगड मुरुड जंजिरा जलदुर्ग सिंहगड हे असे गडं आहेत त्यात पन्हाळ्यात हा कोल्हापूरच्या जवळ असल्यामुळे असं की असा आ एक अभिमान वाटतो की अरे आपण गेलो की अरे इथून शिवाजी महाराज गेले असतील आणि इथे त्यांचा हात लागला असेल इथे पाय पडला असेल आणि तो एक अभिमान असा आपला वाटतो ना की उर भरून येतो शिवाजी महाराजांनी स्थापिलेले हे सगळे गड आणि ते त्यांचा असलेला वावर त्याच्यावर अतिशय अभिमान वाटतो हे सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापले आहेत त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे कोल्हापूर जिल्ह्यात रंगाळा कळंबा तलाव आहे ह्यांचं तर एक वेगळंचं हे आहे सौंदर्य आहे आणि वेगळा इतिहास आहे याशिवाय छोटी मोठी प्रेक्षणीय स्थळे आहेत शिवाय मानवनिर्मित एक कणेरी मठ आहे तिथे पुरातन काळातील शिव मंदिर आहे शिवाय बारा बलुतेदारास ही संकल्पना दाखवली आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्र प्रकारचे म्हणजे सगळ्यांचे पुतळे जसे की सुतार गवळी विणकाम कुंभार यांचे पुतळे केलेले आहेत त्यांची मोठी गोशाला पण आहे जिथे नैसर्गिकपणे दूध उत्पादन केले जाते त्यांचे घटक पदार्थ केले जातात जसे दही खवा पनीर तूप असेही बनविले जाते